हॅलो हां नमस्कार मी ते लॅपटॉपचं जरा विचारायचं होतं मला हां म्हणजे आम्ही खरेदीसाठी हे केलेलं आहे बघून गेलेलं लॅपटॉप घ्यायचं आहेच आहे फक्त एकदा खात्री करून घ्यायची आहे डिटेल्स काय काय आहेत काय काय नाही सगळं बरोबर आहे ना आणि मग तुम्हाला एक हे देणार आम्ही हां हां एकदा खात्री करून घ्यायची आहे फक्त घेणार तर आहोतच आहोत आम्ही प्रश्नच नाही शंभर टक्के शंभर टक्के हां डिटेल्स सांगू का लिनोवाचं मॉडेल आहे हां एकच घ्यायचा आहे लॅपटॉप हो स्टोरेज किती म्हणाला होतात तुम्ही हां बरोबर हं आणि बॅटरीची वॉरंटी वगैरे पण तुम्ही सांगितली होतीत एकूण गॅरंटी वॉरंटी काय ते ठीक ठीक आहे बरोबर आहे हो रंग काळाच सांगितला आहे तोच पाठवायचा तोच ह तोच फायनल करायचा आहे पत्ता दिलेला आहे तुमच्याकडे एकदा परत सांगते तो बरोबर आहे का बघा त्या पत्त्यावर पाठवून द्या मग पाथेय हां बंगल्याचं नाव आहे प्लॉट नंबर सात अष्टविनायक कॉलनी हां बरोबर बापट रोड कोल्हापूर

कधीपर्यंत येईल साधारण

ठीक आहे हे सगळे तपशील तर सगळे बरोबर वाटतात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सर्विसचं हे काय तुमचं कसं काय पुढे प्रोसिजर किती दिवस मिळते आहे काय

हां ओके मी परत एकदा फोन करेन फायनल त्या दिवशी मग घरी आहोत आम्ही हे असं बघून मग तुम्ही पाठवून द्या ठीक आहे थँक्यू